धावणे हे खूप चांगले असते शरीरासाठी मी माझ्याच एक अनुभव सांगतो मागील वर्षात मी पुलीस भरतीची परीक्षा द्यायला गेलो होतो त्यामध्ये पण फिजिकलमध्ये धावणे ही एक सराव असते त्याच्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला स सिलेक्ट केल्या जातात तर धावणे हे शरीराला पण खूप चांगले असतात धावण्यामुळे आपल्या पायातला ज्या हाडे असतात ते खूप मजबूत बनतात आणि जो आपल्या शरीरामधला जो फॅट असते तो पण कमी होते धावण्याने फोकस वाढतो आपलं जो शरीरातल्या रक्तची रक्ताची मात्रा पण वाढते आणि रक्ताचा जो प्रवाह आहे हा खूप वेगाने वाढतो असं माझं मत आहे धावणे खूप शरीरासाठी चांगली असते धावण्याने बी पी कॅन्सर अस्तमा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी होतात मला तं वाटते रोज थर्टी मिनट्स रोज धावले पाहिजे असं माझ्या मत आहे सगळ्यांना धावले पाहिजे धावणे खूप चांगले असतं शरीरसाठी प्रवेक्ष परीक्षेसाठी पण धावणे आणि कूदणे रस्सी कूदणे हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये असतात पण मेन म्हणजे धावणे पण ही खूप चांगली एक सराव म्हणून आपण म्हट म म्हटलं म्हणू शकतो माझ्या धावण्यामध्ये पहिला क्रमांक आला होता तर मला मी तर म्हणतो धावणे सगळ्यांनाच आवश्यक आहे